हां हां मिळेल ना अच्छा अच्छा हां हां हो हो नक्कीच आमच्याकडे खूप सारे उत्कृष्ट आणि वेगवेगळ्या प्रकारचे फुलं अवेलेबल आहेत आणि सुंदर आणि जे की खूप चांगलं सुगंध देतील असे आमच्याकडे खूप सारे फुलं अवेलेबल आहेत जसे की तुम्ही घेऊ शकता गुलाब झेंडू मोगरा जास्वंदी आणि अशा प्रकारचे खूप सारे अजून अवेलेबल आहेत आमच्याकडे आणि आमच्याकडे गुच्छ वगैरे सुद्धा भेटतो आणि एकत्रसुद्धा भेटतो हार वगैरे लागले असतील तर हार वगैरे सुद्धा आमच्याकडे भेटतात तुमच्या ज तुम्हाला जर रस्ते वगैरे किंवा कुठलं तरी डेकोरेशन करायचं आहे किंवा काहीतरी सजवाय तर याच्यासाठी आमच्याकडे खूप सारे व्हेराय प्रकारचे फुलं आहेत पण जास्त करून झेंडूचे वापरतात तर तुम्ही घेऊ शकता आमच्याकडून झेंडूचे फुलं ती तुम्हाला खूप साऱ्या ठिकाणी सजवण्यासाठी आणि जास्त लोक झेंडूचेच फुलं वापरतात कारण का तुम्ही बघितलंच असाल जिकडेतिकडे आणि मी तिकडे आलतो तर मला पण बघायचे आहे मी पण बघितले आहेत थोडं डेकोरेशन की तिकडे खूप साऱ्या मोठ्या मोठ्या फुलं वगैरे लागतात गुलाब वगैरे मोगरा आणि अॅक्टर्स वगैरे सुद्धा येतात तिकडे तर मला तर असं वाटते की तुम्ही चांगल्या प्रकारे आणि उत्कृष्ट प्रकारे झालं पाहिजे म्हणून तुम्ही झेंडूचे फुलं वापरू शकता तिकडे आणि त्यांना त्यांना साधे तुम्ही गुलाबसुद्धा देऊ शकता आमच्याकडे गुच्छ वगैरे भेटतो तर तुम्हाला ते पाहिजे असेल तर ते सुद्धा अवेलेबल आहे आमच्याकडे ते सुद्धा तुम्ही घेऊ आणि हॅलो आणि मोगऱ्याचं फुल सुद्धा आहे आमच्याकडे तुम्हाला तो परवडेल कसा कसं आहे एक गुच्छ हा सातशेचा आहे आणि जर तुम्ही असे आमच्याकडून एखट्टा ऑर्डर घेतली तर आम्ही तुम्हाला त्याच्यावर पन्नास शंभर टक्के डिस्काऊंट देऊ म्हणजे पन्नास शंभर रुपये एका याच्यावर कमी करू पन्नास ते शंभर रुपये एका गुच्छावर आम्ही कमी करू हां त्यामुळे तुम्हाला हां त्यामुळे तुम्हाला ऑफर ही परवडेल तर तुम्हाला एखट्टा घेतलंत आणि तुम्ही गुलाब वगैरे पण घेऊ शकता कारण कसं तून गुच्छ वगैरे घेतल्यावर तुम्हाला तिथले खूप सारे अॅक्टर्स वगैरे आणि पाहुणे वगैरे येतात तर तुम्हाला त्यांना द्यायला थोडंसं चांगलं वाटेल आणि आणि आणि जर तुम्ही घेसाल ना तर त्यांना पहिले पाण्यात भिजवून ठेवा कारण का त्यामुळे ते थोडेसे चांगले आणि स्वच्छ राहतील ज्या करून ते ताजे राहतील आणि चांगले दिसतील आणि त्यांचे सुगंध पण खूप चांगल्या प्रकारे येईल

आणि तुमच्या आगोदर पण आमच्याइकडे खूप सारे लोक येऊन गेले त्यांना पण आम्ही असंच सजेशन दिलेलं आहे आणि त्यांनी एकदा आमच्याकडून घेऊन गेले तर ते आमचे असे हंड्रेड पर्सेंट शुअर हमेशाचे कस्टमर झालेले आहेत कारण की एवढ्या चांगल्या प्रकारचे आम्ही फुलं देतो आणि आमच्याच सारख्या चांगल्या प्रकारचे फुलं तुम्हाला मार्केटमध्ये कुठ्ठेच अवेलेबल भेटणार नाही कारण का आम्ही ज्याप्रकारे फुलांची काळजी घेतो त्याप्रकारे मला तर नाही वाटत की कोणतरी घेत असेल तुम्ही आता एक काम करा तुम्ही आमच्या स्टोअरला भेट द्या आमचं स्टोअर पण अंबरनाथमध्ये जवळच आहे तुम्ही येऊन बघू शकता आणि भेट घेऊ शकता आम्ही तुम्हाला सविस्तर आल्यावर माहिती चांगल्या प्रकारे देऊ शकतो तर तुम्ही या आणि भेट द्या मी तुम्हाला अॅड्रेस पाठवून दे ठीक ठीक आहे ठीक आहे नक्की मी तुम्हाला पाठवतो धन्यवाद